आमच्या परिसरामध्ये पर्यटनासाठी महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी माता तसेच तेरचे पुराण वस्तू संग्रहालय धाराशिवचे लेणी नळदूरचा किल्ला अशी बरीचशी पर्यटन स्थळं आहेत जे पर्यटकांना आकर्षित करत असतात या पर्यटनामुळे नक्कीच इ इथल्या अर्थव्यवस्थेवर खूप सकारात्मक परिणाम झालेला बघायला मिळतो एकतर पर्यटनामुळे वाहतुकीच्या सुविधांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे वाहतीक वाहतुकीमधूनही मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण झालेला बघायला मिळतो म्हणजे खाजगी वाहनं पर्यटकांसाठी उपलब्ध करून देणं यातून रोजगार निर्माण होतो आहे तसेच लॉजिंग व्यवसाय हॉटेल व्यवसाय हाही मोठ्या प्रमाणावरती विकसित होताना दिसतोय या लॉजिंग आणि हॉटेल व्यवसायातूनही मोठ्या प्रमाणावर तरुणांना बेकारांना रोजगाराची संधी निर्माण होताना दिसते तसेच हस्तव्यवसाय कलाकुसरीच्या वस्तू यांच्यासाठी पर्यटकांमुळे एक नवीन बाजारपेठ उपलब्ध होताना दिसते त्यामुळे या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांनाही चांगल्या प्रकारे रोजगार मिळताना दिसतो आहे पर्यटनामुळे अनेक ठिकणचे लोक या ठिकाणी येतात भेटी देतात तसं बघितलं तर सगळे चांगलेच अनुभव आम्हाला आहेत असं वाटतं वाईट असा अनुभव सांगावा किंवा उल्लेख करावा असा नाही हं वाईट अनुभव सांगायचा झाला तर एवढंच की पर्यटक जाताना जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी कचरा सोडून देणं बाटल्या टाकणे रॅपर टाकणे अशा प्रकारे वर्तन करत असतात तोच आम्हाला वाईट अनुभव आहे असं वाटतं बाकी आलेले पर्यटक आमच्या भागाला भेट देऊन खूप आनंदी होतात उत्साही रा होतात आणि परत नवनवीन पर्यटकांना आमच्याकडे येण्यासाठी प्रवृत्तही करतात